वृद्ध व्यक्तींना वयोमानानुसार दृष्टीहीनता मिळू शकते प्राप्त होऊ शकते आणि त्याच्यामुळे त्यांचे जगणे प्रचंड अवघड होऊ शकते याची अनेक उदाहरणं आपण भारतात आणि इतर देशातही पाहू शकतो आणि तसेच अनेक लोकं दृष्टीहीनही असतात काही वैद्यकीय कॉम्पलिकेशन्समुळे आणि त्यांना हे त्यांना जगणे हे प्रचंड अवघड होऊन जाते आनि राज्यसंस्था म्हणून सरकारचे हे कर्तव्य आहे की सर्व लोकांना सन्मानाने जगण्यासाठी काहीतरी व्यवस्था हवी आणि त्यासाठीच वेगवेगळ्या अर्थव्यवस्थांनाही पाठबळ सरकारने द्यायला हवे त्याचाच एक भाग म्हणजे बी माई आईज ॲप हे आहे तर या ॲपमध्ये आत्तापर्यंत सत्तर लाखहून जास्ती स्वयंसेवक आहेत आनि सहा लाखाहून जास्ती अंध व्यक्ती किव्वा काही प्रमाणात अंध झालेल्या व्यक्ती याचा वापर करतात तर या ॲपमध्ये जेव्हा एखादी दृष्टीहीन किंवा काही प्रमाणात अंधत्व आलेली व्यक्ती वापर करते तेव्हा तिला दुसऱ्या बाजूनी एक स्वयंसेवक रस्ता किवा इतर बा गोष्टींबद्दल काही मदत करते आणि अशा प्रकारे त्या अंध व्यक्तीला आजूबाजूचे जगाबद्दल काही प्रमाणात माहिती होऊ शकते आणि तो सामान्य व्यक्ती जसा आपलं आयुष्य जगतात त्या पद्धतीने जगण्याचा किमान प्रयत्न तरी करू शकतो तर अशा या ॲपमुळे अनेक लोकांचे जगने सुखकर होईल असे भाकीत आपण वर्तवू शकतो तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्वच लोकांचं भलं व्हायला हवं फक्त काही निवडक लोकांचं भलं व्हायला नको याचा एक वस्तुपाठ या ॲपमधून आपन पाहू शकतो आणि अशा प्रकारचे अनेक ॲप्स भविष्यात निघायला हवेत जेणेकरून सर्वच लोकांना आपल्या वैद्यकीय कॉम्पलिकेशन्सचा सामना चांगल्या पद्धतीने करता येईल आणि सर्व जण सुखी राहू शकतील